बोला ना नाश्त्यासाठी ए उपमा आहे कांदे पोहे आहे भजी आहेत आणखीन महाराष्ट्राचे सगळे आलुवडे आहेत आणि कचोरी आहे समोसे आणखीन हो उकभें उपमा तेच ना

हो मा हो थालीपीठ पण आहे हो धिरडे पण आहे झुणका भाकर पण आहे मॅम आलूचे पराठे आहे गोबी पराठे आणि नेन बेसनाचे पराठे

आणखीन लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी मॅगी वगैरे असतं हं आणि नूडल हो चायनीज पण आहे